हॅलो बोला हां बोलो हॅलो हां बोलिये

हां तर ते कुठं फियराला जायचं नागपूरला खाण्याचं नाष्टयाचं तुम्ही जर बर्डी साईडला असाल तर त्या पंचशील टाकीजचंकडे तुम्हाला वडापाव मिळंल दोसा इडली ढोकळे पुन्हा तर्री पोहे नागपूरचे तर्री पोहे खूप प्रसिद्ध आहे ते मिळतील गांधी बाग साईडला तुम्हाला तर्री पोहे खूप नागपूरला आपला गांधी बाग साईडला जर आले गांधी बाग नंगा पुतळा तिकडे तुम्हाला चना पोहा खूप चांगला प्रतीचा मिळते चना पोहा आणि रा बे पकोडे चने चने पोहे पोहे राहत पोहे कराय राहते त्याच्यात तर्री वगैरे टाकून देते आणि जे प्रसिद्ध आहे तिथले चना पोहा तुम्हाला जर वडापाव खायचा असेल तर वडापावही त्याच्याकडे समोसे या इकडे इंदोरा साईडला जर असाल तुम्ही तर त्या ठिकाणी तुम्हाला राज राजकमलमध्ये ते सं समोसे खूप छान असतात जयस्वाल आणि राजक राजकमलच्या हॉटेलमधले समोसे प्रसिद्ध आहेत तिथले सगळ्या ते चवीला खूप चांगले असतात जेवणासाठी रेष्टया राजपूत राजपूत चांगलं आहे बर्डी साईडला जर असाल तर ते अशोका असेल अशोका आहे पुन्हा तुम्ही जा हां तुम्ही जर तुम्ही गांधी बागला जर आले तर हरदास हॉटेल आहे तिथे पण चांगले तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करू शकता तिथे जेवण खूप चांगले मिळते टेस्टचं तुम्हाला महाराष्ट्रीयन तुम्ही जे म्हणाल जर गुजराती असाल तर त्यांना सांगायचं का मी या साइडची आहे त्या त्या प्रमाणे ते करतात तसं नागपूरचे म्हटलं की थोडंसं तिखट वगैरे गुजरातचे म्हटलं तर तुम्हाला ते थोडंसं नाही तिखट नाही आवडत ना मग तुम्हाला तिथे तुम्ही जर सांगाल हरदासमध्ये तर बरोबर तिकडं ते हे हे पूर्ण चांगलं करून देतात तुम्ही जे सांगाल जा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी मिक्स व्हेज वगैरे खूप चांगलं असतं तिथं